भारतामध्ये शासनाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळतात त्यापैकी एक त्यांना प्रोत्साहन म्हणून शा शिष्यवृत्ती इंदिरा गांधी शिष्यवृत्ती छात्रावृत्ती म्हणून एक आहे ती शिष्यवृत्ती मुलींना मिळते त्यांच्या कुटुंबातील टोटल उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी असल्यास त्या मुलांना मुलींना एकंदरीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते ते लोकं त्याच्यासाठी अप्लाय करू शकतात विद्यार्थी मुलं अप्लाय करू शकतात आणि तसेच बऱ्याच प्रकारच्या अशा शिष्यवृत्ती आहेत ज्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्या झाल्यानंतर पण तुम्हाला काही शिष्यवृत्ती मिळतात मास्टर्सनंतर जी आर एफ वगैरे आहे अशा पद्धतीच्या शिष्यवृत्ती मुलां म्हणजे विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि शासन आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये काही अडचणी येऊ नये देशाच्या हितासाठी त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी म्हणजे उपयोग व्हावा किंवा उपयोग व्हावा किंवा मदत व्हावी नवा देश देश घडण्यास त्यांचा हातभार लागावा यासाठी त्यांच्या शिक्षणाची पुरेपूर काळजी घेतली जाते तसेच मु मुलींसाठी विशेष काही शिष्यवृत्ती दिल्या जातात शासनातर्फे त्याही महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना इ इतर देशात परदेशात जाऊन शिक्षण घेता यावं त्यासाठीही काही शिष्यवृत्ती दिल्या जातात किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं किंवा शिक्षणाचा पूर्ण खर्च त्यांना दिला जातो राहण्याचं वगैरे सर्व व्यवस्था त्या शिष्यवृत्तीद्वारे शासनाकडून केली जाते